माझ्या घरी छान ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये छान आम्ही फुले फुलांचे झाडे लावले आहे गुलाब झालं झेंडू झालं न गु लाल गुलाब झालं पांढरा गुलाब झालं असे छान म्हणजे गुलाबाचे फुलं खूप झंडूचे झाडं वगैरे आम्ही लावले आहे बागेमध्ये तसंच आम्ही शेतामध्ये पण माझ्या शेतात खूप छान म्हणजे फुलांचे झाडं आहे पांढऱ्या फुलांचं झाड आहे लाल फुलांचं झाड आहे गुलाब आहे खूप फुलांचे झाडं आहे आनि त्या फुलांच्या झाडांनी एवढं म्हणजे छान वाटते घरामध्ये की छान मस्त छाया देते थंडी थंडी हवा देते मस्त खूप छान वाटते त्याने हवा फुलांच्या ह झाडांमुळे आणि ते फुलं मग आणि आ आणि ते फुलं आम्ही देवांना पण घेते देवांना वाहाते देवीला वाहाते आणि छान मस्त फुल लाल लाल रोज फुले येते त्यांना लाल लाल फुल येते पांढरं फुल येते गुलाब येते छान असं म्हणजे देवाांनागीन वाहते तर खूप छान वाटते